माझं बालपण माझ्या गावीच गेलेलं आहे अंगणवाडी ते सातवीपर्यंतचं माझं शिक्षण जे आहे ते माझ्या गावीच झालेलं आहे आणि लहानपणापासूनच मला प्रवासाची म्हणा किंवा चित्रकलेची ही अशी जी काय आवड मला लहानपणापासूनच आहे आणि त्यानंतरचं माझं शिक्षण तालुका लेव्हलला झालं कारण सातवीनंतर काय आमच्या गावी हायस्कूल वगैरे नसल्यामुळे आम्हाला तालुक्यालाच आम्हाला शिक्षणासाठी जावं लागायचं त्यामुळे आम्ही माझ्या मैत्रिणी आम्ही ते सायकलवरून आमच्या तिथं शाळेसाठी जायचो म्हणजे माझं तिथून पुढचं सगळं शिक्षण तालुका लेव्हललाच झालेलं आहे म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंतचं आणि माझ्या आवडीविषयी बोलायचं म्हटलं तर मला प्रवासाची खूप आवड आहे म्हणजे मी लहानपणापासून अगदी शाळेत असल्यापासून शाळेतली मी कोणतीही सहल कधीच चुकवलेली नाही चौथीमध्ये आमची पहिली सहल गणपतीपुळे येथे गेलेली त्यावेळेस मी पहिल्यांदा गणपतीपुळे पाहिलं म्हणजे समुद्र पाहिला आणि त्यावेळी मी पहिल्यांदा गणपतीपुळ्याला गेले होते ती माझी पहिली ट्रीप आणि त्यानंतरचे बरेच काही असे म्हणजे त्यानंतर ज्या काही शाळेच्या कॉलेजच्या वगैरे सहली निघायच्या बाकीचं घरातून जे काही ट्रिप आमच्या जायच्या देवाला वगैरे अशामध्ये पण मी कधी मागे नसायचे माझा कायम पहिला झेंडा असायचा मी कायम प्रत्येक प्रवासामध्ये पुढे असायचे त्यामुळे मला ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे आणि असं नाही की मला कुठं कोणताही प्रवास म्हणजे कोणतेही वाहन मला सहन होत नाही असं गाडी असू दे किंवा ट्रेन असू दे बस असू दे या सगळ्यांचा मला प्रवास सहन होतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी फिरायला जाते त्यानंतर मला झाडे लावायची म्हणा त्यानंतर मुव्हीज पाहणे मुव्हीज पाहायची सुद्धा मला खूप आवड आहे म्हणजे मी जर एकदा टी व्ही बघायला लागले की जवळ जवळ तीन तीन चार चार तास जर मी बघत बसले तरी सुद्धा मला टी व्ही पाहायचा कंटाळा येत नाही त्याच्यामध्ये मला कार्टून पहायला सुद्धा खूप आवडतं म्हणजे आता मी आहे माझं एक ट्वेंटी एट एज असेल माझं परंतु असं नाही की लहानपणीच आपण कार्टून पाहतो मला आतासुद्धा कार्टून पाहायची खूप म्हणजे आवड आहे मी अजू अजूनसुद्धा मी कार्टून पाहते त्यानंतर मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर दहावीमध्ये असतानाच माझे वडील वारल्यामुळे एक घरची एक जी जबाबदारी असते ती माझ्यावर एक खूप लवकर पडलेली होती त्यामुळे मी बारावीत असल्यापासून पाचवी सहावी सातवीचे क्लासेस घ्यायचे आणि जे काय माझं शिक्षण आहे ते मी पूर्ण केलेलं आणि मी एकुलती एक असल्यामुळे माझ्या आईचंही माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझंही माझ्या आईवर खूप प्रेम होतं आणि तिनंही माझ्या शिक्षणामधे मला खूप सपोर्ट केलेला आहे म्हणजे माझं शालेय शिक्षण असू दे माध्यमिक शिक्षण असू दे ग्रॅज्युएशन असू दे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असू दे या सगळ्या शिक्षणामध्ये मला माझ्या आईने खूप सपोर्ट केलेला आहे ती कायम माझ्या मा मागे खंबीरपणे उभी राहायची आणि त्यामुळेच मी माझं सगळं शिक्षण पूर्ण करू शकले माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की आपण कुठेतरी अशा एका चांगल्या पोस्टवरती कामाला असावं की जेणेकरून आपल्याला एक चार पैसे चांगले मिळतील मी माझ्या आईला एक चांगलं जीवन देऊ शकेल जे की तिने कधीही पाहिलेलं नाही आहे तिनं खूप असं आयुष्य म्हणजे खूप असं तिचा खडतर प्रवास झालेला आहे त्यामुळे मला असं तिला एक चांगलं आयुष्य द्यायचं होतं त्यामुळे माझं एक लहानपणापासूनचं असं स्वप्न होतं की मी शिक्षण घेऊन कुठेतरी चांगला जॉब करून माझ्या आईला एक चार पैसे कमवून आणून देऊन तिनंही तिचं आयुष्यातील चांगलं करावं असं माझी खूप लहानपणापासूनची इच्छा होती आणि तसं झालंही आज माझी आई माझ्यासोबत नाही आहे परंतु तिला मी ती सगळी स्वप्नं जी मी रंगवलेली लहानपणी ते सगळं मी तिला तिच्या आयुष्यात दिलं आणि आज माझी आई माझ्यासोबत नाही आहे पण ती मला पाहते ती माझ्या अजूनही सोबत आहे आणि तसाच सपोर्ट जशी माझी आई मला सपोर्ट करायची तसा सपोर्ट आता माझा नवरा मला करतो मला कोणत्याही गोष्टीत तो आडवत नाही माझे जे काही छंद आहेत ते सगळे तो जोपासतो म्हणजे कोणते कोणतेही फंक्शन असू दे मला नटायला सुद्धा मला खूप आवडतं म्हणजे म्हणजे साज शृंगार करायला म्हणा हे सगळं मला आवडतं साडी वगैरे एखादी वेगळी कोणती असेल नवीन आलेली असेल तर ती मला नेसायला ही खूप आवडते आज आणि वेगवेगळ्या फंक्शन अटेंड करायला सुद्धा मला खूप आवडतं त्यामुळे मी ते फंक्शनसुद्धा अटेंड करते आपले कौटुंबिक जी काही जबाबदारी आहे तीसुद्धा मी पूर्ण करत असते आणि असंही नाही की मी माझ्या घरातल्या जबाबदाऱ्या मागे टाकून फक्त जॉब करते मी माझं घर सांभाळते मी माझा जॉब पण करते माझ्या सासू सासऱ्यांची पण मी काळजी घेते आण त्यातूनच माझं अजून एक आवड म्हणजे सोशल वर्किंग म्हणजे मला सामाजिक कार्याची प्रचंड आवड आहे त्याच्यामध्ये मं आश्रम असतील वृद्धाश्रम असतील अशांना मी भेटी देते तेथील लोकांच्या मी समस्या जाणून घेते त्यानंतर माझ्या परीने त्यांना जी काही मदत होईल ती मी त्यांना करते परंतु आजकाल काही होतं आजकालचा गाव लेवलला म्हणा काहींना सोशल वर्किंगची गरज नाही असं मला कधी कधी वाटतं म्हणजे माणूस आता इतका स्वार्थी झालेला आहे की त्यांना सोशल वर्किंगची गरज आहे की नाही असं मला वाटतं परंतु असे पण काही लोक आहेत की त्यांना खरंच एक समाजातील असे चांगल्या माणसांची गरज आहेत की ते त्यांच्यापर्यंत पोहोचावेत त्यांना काहीतरी मदत करावी खरंच असे लोक आहेत आणि आज अशा काही वाईट लोकांच्यामुळेच आज वृद्धाश्रम तयार झालेले आहेत अनाथ आश्रम तयार झालेले आहेत मग याचं मला कधी कधी वाईट वाटतं परंतु ह्या सगळ्या गोष्टीमधून मी माझी आवड असेल छंद असेल ते मी जोपासलेले आहे ते मी कंटिन्यू करत आहे